हॅलो हा बोला कोण बोलत आहे हा बोला बोला हा किती जास्त पाहिजे कोलम आहे लुचे आहे हा तुमचा ब्राऊन ब्राऊनचा आहे शुगरकरता हां हां अजून गव गव हा बासमती पण आहे बासमती आहे हां हं बासमती कोर बरं बरं बासमती किती लागते बासमती किती लागते किती लागते किती लागते बासमती एक क्विंटल का बरं बरं बरं बरं बरं बरं बरं हा हा अजून अजून दुसरं काय दुसरं काय लागते अजून अ शुगर शुगरचा हा ब्राऊन ब्राऊन आहे शुगरचा ब बरं बरं बरं आणि तुम्ही कुठं राहता नेमकं नेमकं कुठं राहता पण बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं एक क्विंटल एक बरं बरं बरं एक कुटल बटाटा का बरं बरं बरं बरं पेमेंट तांदूळ पेमेंट मग तांदूळाचं पेमेंट केव्हा करायले काय केव्हा हां तांदूळ हां चाळीस रुपये किलो आहे चाळीस चार हजार चार हजार चार हजार रुपये हो बरं हं बरं बरं पाठव पाठव पाच टक्के कमी ब पा पाच टक्के हा पाचशे पाच टक्के कमी मग पाच टक्के पाच टक्के कमी पाच तुम्हाला हं हां हं हं